माझ्या मते तरुणांना खेळांमध्ये भाग घेण्यासाठी तितकेसे प्रोत्साहन दिले जात नाही मुळातच पालक जरी तयार असतील किंवा त्यांची इच्छा असेल एखाद्या खेळात आपल्या मुलाचं करियर घडवायला तर त्यांचे नातेवाईक समाज असतंच त्यांचं मत परिवर्तन करायला किंवा चार चांगल्या वाईट गोष्टी सांगायला त्यामुळे लोक नेहमी खेळामध्ये काही करिअर नाही ते आपलं काम नाही असं म्हणताना आढळतात खेळामध्ये अनेक व्यासपीठे व संधी जरी उपलब्ध असल्या तरीदेखील त्यात बऱ्याचशा अडचणी आहेत सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे खर्च खेळ म्हटलं की त्याच्याशी निगडीत साहित्य आलं जसं की बॅट बॉल आली क्रिकेटसाठी बॅडमिंटनसाठी बॅडमिंटनचं रॅकेट आलं शटर आलं टेनिससाठी टेनिसचे रॅकेट्स आले फुटबॉलसाठी फुटबॉल आला जरूरी नाही की प्रत्येकाकडेच असला पाहिजे पण थोडं मोठ्या प्रमाणात बॅड बॉल तर सर्वांकडेच असतो शिवाय करिअरच करायचं झालं तर त्याला एका क्रीडाशाळेत घालावं लागतं त्याची शुल्क आली आता करिअर करायचं म्हटलं तर त्यांना क्लब्स जॉईन करावे लागतात त्याची गणवेष आली त्या क्लब्सची फी आली ह्या सर्व गोष्ट बऱ्याच खर्चिक ठरतात प्रत्येकच घरची किंवा प्रत्येकच माणसाची तेवढी परिस्थिती अस नसते की तो शाळा शिक्षण त्याला आपल्या मुलाला व्यवस्थित शिक्षण देऊन हे देखील ह्यासाठीदेखील खर्च करेल संधी दुसरं म्हणजे संधी जरी असली तरी ती सगळीकडे समान नसते म्हणजे काही गावात खेडेगावात बघा किंवा आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या शहरात देखील खेळाच्या सुविधा शहरांइतक्या उपलब्ध नसतात त्यामुळे तिथलेही लोकांना तितक्याशा संधी नाही मिळत किंवा सुविधा नाही मिळत असं आपण म्हणू शकतो आणखीन एक गोष्ट बघायची झाली तर मुले लहान असताना ह्या गोष्टी खेळांमध्ये मुलं खेळणे त्याच्यात जास्त वेळ वाया घालवणं हे पालकांना चालतं किंवा ते दुर्लक्ष करतात पण जसजशी मुलं मोठी होऊ लागतात म्हणजे सातवी ता झालं आठवीत आला तर त्यांचं कल हा खेळाकडे कमी होऊन अभ्यासाकडे जास्त वळतो फक्त मुलांचाच नाही तर वडील पालक समाज त्यांना ते तसा मार्ग दाखवतात की आत्ता बोर्डाची परी दोन वर्षांनी बोर्डाची परीक्षा आहे अभ्यास नाही केलास तर मग नापास होशील बाकीची काय म्हणतील तो शेजारचा मुलगा बघ असं तसं त्यामुळे देखील खेळ मागं पडला जातो आणि ह्या एक मोठा अडथळा निर्माण हा एक मोठा अडथळा आहे असं आपण म्हणू शकतो परत आजकाल डिजिटल युग आलं आहे त्यामुळे मुलं मोबाईलवरच जास्त वेळ असतात जेणेकरून त्याच्यातले गेम्स रील्स ह्या गोष्टींच्या नादी लागून त्यांची शारीरिक कसरत किंवा शारीरिक व्यायाम म्हणा किंवा हे खेळाचं आवड कमीच झालेली आहे बघावं तेव्हा ती मोबाईलवर पडलेली असतात आणखीन एक प्रोत्साहन देणारी गोष्ट म्हणजे क्रीडा कार्यक्रम आहेत असं आपण म्हणू शकतो जे सर्व समावेशक सर्व पार्श्वभूमी लिंग आणि क्षमता यांचे स्व स्वागत करणारे असतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अडथळेही बन बनतात आणि ज्या प्रोत्साहनही देतात पण आता हे प्रत्येक माणसावर त्याच्या विचारांवर त्याच्या आर्थिक काय म्हणता येईल आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे की तो कितपत आपल्या मुलाला किंवा तरुणांना प्रोत्साहित करेल खेळांसाठी